हॅलो नमस्कार मी शेळके बोलतो आहे धाराशिववरनं मला थोडंसं रेल्वेच्या टायमिंगनुसार आणि त्याच्या भाड्यानु विषयी माहिती पाहिजे होती आम्ही चौघंजण आहेत फॅमिली आहे माझी मी मिसेस आणि दोन मुली आहेत तर सोलापूर ते दिल्ली याचं आम्हाला भाडं किती साधारणतः असेल आणि त्याचं कन्फमेशन तिगिटाचं होईल का आणि त्याचं टायमिंग काय असेल आणि शक्यतो थोडंसं पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला लोअर बर्थ मिळालं तर हवं होतं